बुलढाणा जिल्ह्यात मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे चौदा एप्रिल चौदा एप्रिलपासूनच बुलढाण्यामध्ये जयंती मिरवणुकी काढण्याचा समारो चालू केला आहे आणि आमच्या इथे प चौदा एप्रिलच्या एक दीड महिन्याआधीच बोर्ड लावलेलं असतं त्या बोर्डावर मीटिंग ठरवली जाते आणि त्या मीटिंगमध्ये संध्याकाळी सर्व जण येतात आणि ते कोणाला अध्यक्ष करायचं ते ठरवतात ते अध्यक्ष झाल्यावर तेच बघतात किंवा बुलढाण्यामधे काय करायचं आणि काय नाही सजावटीचा कार्यक्रम आणि स सांस्कृतिक कार्यक्रम परंपरा तेच बघतात आणि ते त्यांची टीम राहती शहर समिती म्हणून तर ते सर्व कार्यक्रम बघतात आणि वार्डा वार्डाप्रमाणे सर्व मोठी मिरवणूक निघती सकाळच्या टायमाला सकाळच्या टायमाला भाषण राहते आणि दुपारच्या टायमाला बाईक रेली आणि संध्याकाळच्या टायमाला सर्व साऊंड गिऊंड डी जे मिरवणूक निघते सर्वांत मोठी जयं भीम जयंती बुलढाण्यामधे आणि जयंतीची स्टार्टिंगपण भीम जयं चौदा एप्रिलपासून चालू झालेली आहे तिच्या आधी कोणचे जयंती निघत नव्हत्या जेव्हापासून ती जयंती निघते तेव्हापासूनच सर्व जयंती निघत आहे आणि आम्हाला खूप आवडते चौदा एप्रिल एक दीड महिन्यापाय पूर्वी आम्ही जे सजावट राहते त्या कामाला सुरुवात करतो आणि ह्या कामामधे आम्ही म्हणजे सतत प्र सतत काम करत राहतो एक दीड महिना म आणि मग चौदा एप्रिलच्या दिवशी आम्ही ते सर्वांना देखावा दाखवतो व आकर्षण व खूप चांगलं आकर्षक रा आकर्षण राहते तिथे आणि आम्हाला खूप आवडते चौदा एप्रिल साजरी करायला संस्कृती जुन्याच संस्कु जुन्याच संस्कृती दाखवतो तेच्यामधी परंपरा जुन्या असतात आणि चौदा एप्रिल आम्हाला करायला आवडते